अमरावती जिल्ह्यातील खेडेगाव येथील तरी पाण्याची समस्या आहे आणि जे गाड्यांची समस्या आहे बस चांदूरबाजारला जाया जावं लागतं लेकरांना तर त्यांची समस्या आहे बस येत नाही लवकर आर त्यांची सम त्याची समस्या आहे लवकर मिळत नाही किंवा थांबावं लागतं काही असं काही असलं तर तर आणि खूप काही समस्या आहे त्या त्या आर म्हणजे आरोग्यावरही खूप परिणाम होतो आता बस बस आहे आणि धूळ धूळ वगैरे पाण्या पाण्याची सम पाण्याची समस्या आहे आता कुठे पण पाणी मिळते मिळत म्हणजे कुठंपण नाही मिळत असं खेडेगावामध्ये तर खूप काही समस्या आहे तर

तर पैशा म्हणजे नेत्याकडून पै सरकार मजे पैशाची सांग अपेक्षा आहे त्यांनी रोड बांधली पाहिजे किंवा बस बस बसचे हे केलं पाहिजे त्यांनी हेच हे क अशा अशा प्रकारे त्यांची अपेक्षा आहे